मी सकाळी पण आणि संध्याकाळी दोन्ही टाईम धावतो जवळपास सकाळी एक ते दीड तास आणि संध्याकाळी पण दीड तास जवळपास धावतो आणि ते प्याल आपल्याला याच्यामुळंं की जसं पी टी उषा झालं या जे रनिंग धावणारे स्पोर्टवाले आहे की आपण कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी आता आपल्याला कुठली तरी कॉम्पिटिशन जिंकायची या उद्देशानी मला खूप उत्साह येते आणि त्याच्यामुळे मी प्रेरित होतो आणि मी दिवसातून तीन ते चार तास दोन्ही टाईमला धावतो